भाज्यासाठी कृषी उत् दुकानातून बियाणे खरेदी करतो हे बियाणे मातीच्या कुंड्यामध्ये माती भरून त्यामध्ये हे बियाणे मी पेरतो कधी कधी मी रो भाजीचे रोपे विकत घेतो आणि तेही कुंड्यामध्ये लावतो मी ब बियाणासाठी घराचे बियाणंसुद्धाही कधी कधी वापरतो भाज्यामध्ये तु तुम्ही आळूची भाजीसाठी गड्डे आणतो तसेच शेवगाच ह्या शेवग्यासाठी मी झाड लावलेले आहे तसेच कढीपत्तासाठी सुद्धा एक झाड रोप आणून तेही लावलेले आहे अश बस झाले हं